तसे तर मला खूप प्रकारचे गीत म्हणायला आवडतात त्यामध्ये भावनिक गीत असो किंवा प्रेमगीत असो असे एक्साइटमेंटवाले गीत असो हे गीत मला खूप म्हणायला आवडतात तर त्यामध्ये एक गीत असं आहे प्रेमगीत की तो वेगळ्या कंट्रीचा गीत आहे खूप छान त्याचे लिरिक्सचे आहेत मी एक दोन वेळ म्हणून दाखवतो तुम्हाला नूरे जहाँ और नुरे मोहोब्बत दोनों जुडे तुझसे पिया पागल या जोगी मुझको कहो तुम हा मेरा इश्क सबसे जुदा तेरी ही खातीर लो सौ जनम मे चाहे हो जो भी भला ना मै हूँ आशीक ना मै दिवाना कह दो मुझे जो पिया हां तेरा मेरा है प्यार अमर तू जहा है तो कदमों मे सर रख दूँ ये जीवन क्या गर माँगे तू मेरी जाँ नजर कर दूँ तेरा मेरा है प्यार अमर तर हा एक हिंदी गीत आहे असेच मला मराठी गीतसुद्धा असू दे खूप मनाला आवडतात धन्यवाद